युवकांच्या बेरोजगारीबद्दल बोलायचे तर भरपूर आहे शिक्षण नसल्यामुळे त्यांना त्यांच्या योग्य असे जॉब मिळत नाही त्यामुळे त्यांना छोटे मोठे काम करावे लागते जसं की कोणी कन्स्ट्रक्शन वर्क करते तर कोणाला स्वतःचा व्यवसाय चालू करायला लागते छोटासा तर कोणी दुसरे कामं करते एजुकेशन नसल्यामुळे त्यांना नॉलेज नसते कोणत्या गोष्टीचं त्यामुळे सरकारने नव नवीन स्कीम काढायला पाहिजे आणि नव नवीन प्रोजेक्ट आणायला पाहिजे त्यामुळे वडील काम करतील वडिलांमुळे मुलं शिक्षण शिक्षणामध्ये जातील आणि शिक्षणामुळे त्यांना आर्थिक मदत पण होईन आणि त्यांना सोयीस्कर नॉलेज पण येईल त्यामुळे हा शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या क्षेत्राकडे गव्हर्मेन्टनी लक्ष द्यायला पाहिजे शासनानी नव नवीन प्रोजेक्ट आणायला पाहिजे प्रो जसे बाहेर न जाता ते प्रोजेक्ट जर इकडे इंडियामध्ये आणले तर इथली जी बेरोजगारी आहे ती भरपूर प्रमाणात कमी होईन त्यामुळे खूप मुला मुलींना आर्थिक मदत होईन आणि त्या त्यांना घरच्यांना पण त्यांच्या खूप आर्थिक मदत होईन त्यामुळे शासनाने थोडीशी नव नवीन प्रोजेक्टकडे लक्ष देऊन त्यांना बेरोजगारीपासून वाचवलं पाहिजे